वाहतुकीची उपलब्धता आणि प्रवासाचे पर्याय यांचा माझ्या जीवनात आसा जीवनाच्या जीवनातील परिणाम झाला आहे पहिल्यांदा कसं होतं की फक्त मिनीडोर आणि बसेस याच गोष्टी अवैलेबल होत्या माझ्याकडे बाईक नव्हती आता बऱ्याचश्या जणांकडे बाईक आल्या आहेत पहिल्यांदा असं व्हायचं की मिनीडोर आणि बसेस यांच्यावरच पूर्णपणे डिपेंड असल्यामुळे त्यांचा टाईमनुसार चालायला लागायचं किवा लोकं त्यांच्या वेळेनुसार आपले पुढचे सगळे कार्यक्रम आखायचे पण आता तसं नाही आहे आता सगळ्यांकडे आलमोस्ट किंवा खूप जणांकडे बऱ्याच जणांकडे बाईक आहेत किवा त्यांचे स्वतःचे कार आहे त्याच्यामुळे ते त्याच्या त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचे कार्यक्रम आखू शकतात किंवा वेळेमध्ये पोचू शकतात आणि त्यांचं काम व्यवस्थित होऊ शकतं आणि आता आसं आहे की अजून पण बराचसा वर्ग जो आहे तो आहे सार्वजनिक व्यवस्थांवर डिपेंड आहे पण जर एखादी मुंबई सारख्या ठिकाणी ओला आणि उबर या उबेर ह्या गोष्टी आहेत त्या जर आपल्या अलिबागमध्ये आल्यात तर मग त्यांना त्यांची पण चांगली सोय होईल कारण का आता ऑटो रिक्षा वगैरे आहेत ना ते खूप जास्त चार्जेस करतात सार्वजनिक व्यवस्थांपेक्षा त्यांचे चार्जेस जरा जास्त असतात म्हणून मग त्या सर्विसेस जर आल्यात तर जरा बरं होईल आणि ऑटो रिक्षा पण सगळीकडे जात नाहीत कारण ते सगळीकडे अवैलेबल नसतात ओला उबर सगळीकडे जातात त्याच्यामुळे ते एक आलं तर बरं होईल दुसरं बघितलं तर थोडंसं विकस विकास झालेला आहे म्हणजे आता मुंबईला जर आम्हाला पहिल्यांदा जायचं असायचं तर रो रो ने जायला लागायचं फेरी अवैलेबल असायच्या तर स्लो जायच्या किंवा तिथनं आम्हाला प्रवास कसा करायचा हा प्रश्न पडायचा आता असं आहे की आम्ही आमचे स्वतःचे वाहन घेऊन जाऊ शकतो स्वतःची बाईक कार ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुंबईला घेऊन जाऊ शकतो असं पण फेरी अवैलेबल आहेत त्याच्यानंतर वेळ पण वाचतो आणि आम्हाला आमच्या मनाप्रमाणे मुंबईमध्ये गेल्यावर फिरता येतं तर हा एक नवीन पर्याय आहे आलेला